पशुपालनामध्ये सध्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी म्हणजे वेगवेगळे वायरसेस बड फ्ल्यू आणि त्यामध्ये होणाऱ्या जनावरांची हेळसांड त्यांच्या हेल्थची प्ररिणाम आणि काही काही लोकं अशी असतात की त्या गोष्टी असूनही त्या ते जो व्यवसाय आहे तो कंटिन्यू करतात बर्ड फ्ल्यू आणि वेगवेगळे होणारे पक्ष्यांना आजार सो हायजीन पाळणं खूप गरजेचं आहे पशुपालनाच्या ठिकाणीसुद्धा सो त्या प्राण्यांना जे त्रास होतात ना त्या व्हायरसेसमुळे वेगवेगळ्या एवढी ॲट अ टाईम चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार पशु जेव्हा मृत्युमुखी पडतात हे वेगवेगळ्या आजारांनी तेव्हा जास्त त्रास होतो शेतकऱ्यांना पशुपालनातलं शेतकऱ्यांना